ऑनलाईन काचेची वस्तू मला आली होती ते सरी फुटली आता काय करा पाव ऑनलाईन वापस घेऊन जा खराब निघाली आता पाहिजे नाही आता घरचे लोक कल्ला करते पैसे वापस द्या नाहीतर तुमची तक्रार करतो